यवतमाळ जिल्ह्यात महत्त्वाची स्थानिक प्रसारमाध्यमे आहेत जसे की आपण बघतो पुण्यनगरी लोकमत दिव्यभारती इत्यादी प्रसारमाध्यमे आहेत हे आपल्याला टी व्ही न्यूज टी व्ही टी व्ही न्यूज किंवा वृत्तपत्राद्वारे माहिती पुरवत असतात हां स्थानिक वृत्तपत्रे सुध्दा आहेत आम्हाला स्थानिक घडामोडींची माहिती पेपर थ्रू मिळते आमचे जिल्ह्यात अशा काय गोष्टी आहेत ज्याकडे माध्यमांनी अधिक अधिक लक्ष देण्याची गरज आहे जसं की शेत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत शेतकऱ्यांच्या आत्महत्यांबाबत त्यांना न्याय न्याय मिळवून दिला पाहिजे जसं की त्यांना हमीभाव हमीभाव वगैरे दिला पाहिजे